हॅलो हा सर बोला सर आपली काय सेवा करू शकतो सर आमच्या इकडे सध्या अच्छा सर ठीक आहे चालेल झटपटमध्ये आपल्याकडे तवापुलाव हा फेमस आहे सर जो की आपण जे आपल्याला उरलेला भात असतो अशाच डीशपासून आपण तो बनवतो नाही म्हणजे तर याच्यामध्ये कसं राहतं भाजीपाव मसाल्यातून बनवलेली जी खास डिश आ आहे जी की उरलेल्या भातातून किंवा नवीन भात शिजवूनही आपण तयार करू शकतो सर याला साहित्य का सर आपण हो हो सर आपण दोन तीन जणाच्या हिशोबाने जर का आपण बघितलं तर तांदूळ दोन किलो लागतात दोन कप लागतात तेल लागतं दोन टेबलस्पून लोणी लागतंय बटर एक टेबलस्पून असतं जिरा असता जिरं असतं ते हाफ टेबलस्पून असतं कांदा एक मध्यम असतो टोमॅटो असतो एक मोठा हिरवी मिरची असते मध्ये आणि आलू लसूण पेस्ट त्याच्यानंतर भाजीपाव मसाला असतो त्याच्यानंतर लाल तिखट मीठ चवीनुसार असतं चिरलेली मटर आपण त्याच्यामध्ये ॲड करतो जेणेकर चव आणखी वाढते त्याच्यामध्ये उकळलेली आणि चिरलेली गाजर फूलगोबी शिमला मिरची इत्यादी अर्धा अर्धा कप टाकतो आपण त्याच्यावर नंंतर सजावटीसाठी आपण कोथिंबीर ॲड करतो सर आणि लिंबाचा रसपण आपल्या इच्छेनुसार हा आपल्याला हवा असेल तर हा सर त्याच्यामध्ये आपण के सर मसाल्यामध्ये खूप प्रकार आहेत त्याच्यात भात मिसळ भेटेल आपल्याकडे त्याच्यानंतर ताज्या भाज्यातल्या का जे काही नवीन प्रकार आहेत तो एक आपण नवीन ठेवलेला आहे इकडल्या वातावरणानुसार आणि आपल्या इकडे जास्त तिखट खायला उ आपण जास्त शौकीन नाही आहेत ना तर याच्यासाठी आपण वेजमध्ये कसं चांगल्या प्रकारे आपल्याला हे करता येईल त्याच्याकडे आही प्रयत्न करतो सर तुम्हाला जर का आपल्याला का जास्त भूक लागली असेल तर तवा पुलाव मी ऑर्डर करू का सर हा सर तवा पुलाव आपणच फुल घेतली तर साडेचारशे आहे ते साडेचारशे प्लेट आहे आणि जर का हाफ घेतली तर आपल्याला ते तीनशेपर्यंत जाते सर हाफमध्ये रेट कमी होत नाही एका माणसाला एक एक फुल क सफिशिंट आहे सर ओके चालेल सर चालेल लगेच रेडी करायला लावतो ओके